शेतीची मशागत करणं हे पिकांचे उत्पादनशक्ती वाढवण्यासाठी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शेतीमध्ये युरिया असेल नायट्रेट असेल आमोनियम नायट्रेट असेल अशा प्रकारचे द्रव्यं वापरली पाहिजेत त्यानंतरं सुफला युरिया नत्र अगदी ह्युमिक अॅसिड आणि जैविक खतं शेणखत गांडूळखत अशा प्रकारचे बरेच घटक शेतीसाठी उपयोगी पडतात आणि त्यामुळे पिकांची गुणवत्ता वाढते पिकांचं उत्पादन वाढत आहे आणि त्याबरोबरच रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीचा पर्याय देखील आजकाल जास्त वापरात आलेला आहे त्यासाठी निसर्गात उत्पन्न होणारे जे घटक आहेत किंवा नैसर्गिक गोष्टींचा त्यामध्ये जास्त वापर केला जातो आणि याचा फायदा असा होतो की शेतीची उत्पादनशक्ती देखील वाढते पिकं गुणवत्तादार आणि उत्पादन जास्त भेटत आहे पण याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होत आहे